हां विश्वासजी बोला हॅलो कशासाठी तुम्ही फोन केलात तुमची शिफ्ट चालू आहे ना काही प्रॉब्लेम आला आहे का काय झालं ते सांगाल का नेमकं काय झालं कोणता पदार्थ मिळाला नाही त्यांना हे बघा मेनूकार्डवरचे पदार्थ रेडी ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे आणि कस्टमरनी शिव्या घातल्या तर आपली हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री आहे आपल्याला ते डील करता आलं पाहिजे तुम्ही हा जॉब घेतलेला आहे तुम्हाला तो ठेवायचा आहे त्यासाठी तुम्हाला वेळोवेळी कंपनी ट्रेनिंग देत असते हे बघा या पद्धतीनं तुम्ही बोलू शकत नाही कस्टमरशीही नाही आणि माझ्याशीही नाही शेफ कोण आहे त्याच्याबद्दल तुम्ही एक रिपोर्ट तयार करा आणि मला द्या मी बघते शेफचं काय करायचं ते मग हा शेफचा दोष आहे हा कस्टमरचा दोष कसा होऊ शकतो कस्टमर इज द किंग कस्टमरचं आपल्याला सर आंखो पर सगळं डोक्यावर घेऊन ठेवलं पाहिजे हे बघा आपलं मेनूकार्ड हे एक अदृश्य कॉन्ट्रॅक्ट आहे कस्टमरशी केलेला करार आहे आपण जेव्हा समोर मेनूकार्ड ठेवतो तेव्हा त्या वस्तू आपल्याकडे तयार आहेत किंवा रीजनेबल वेळेत तयार होतील हे आपलं कर्तव्य आहे आणि त्याबद्दल कुचराई करून चालणार नाही त्याच्यात कोणाचा दोष आहे ते त्याचा रिपोर्ट तुम्ही तयार करा ठीक आहे मग ही कस्टमरबद्दल तक्रार असण्यापेक्षा शेफबद्दल तुमची तक्रार आहे असं तुम्ही समजा आणि त्याचा रिपोर्ट करून मला द्या मला तत्काळ याच्यात लक्ष घालावं लागेल ठीक आहे आणि कस्टमरला कसंतरी शांत करा आणि त्याने जे काय मागितले ते लवकरात लवकर त्याला द्या तोपर्यंत त्याला कंपनीकडून काही फ्री डिशेस द्या ॲपॉलॉजी म्हणून ठीक आहे आणि सीन मॅनेज करा जमेल ना की मला यायला लागेल तिकडे काही यायची गरज नाही आणि मी एवढ्या वेळेत हां ते आहेच नोकरी जाऊन चालणार नाही हां तुम्ही हसण्यासारखं काहीही झालेलं नाही हा गंभीर मुद्दा आहे आणि आय ॲम टेकींग इट सिरियसली ठीक आहे चला ठेवते मी आता